आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुख्य जे उद्योग आहेत तो तर शेती आहे पण शेतीबरोबरच कापड उद्योग आहे स्टी स्टील उद्योग आहे त्यानंतर बांधकाम व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे काय उद्योग आहेत ते सगळे व्यवसाय जे आहेत त्या आता विकसित झालेले आहेत आणि मेन म्हणजे आपल्या राज्यामध्ये जे काय पुणे आणि मुंबई जे आहेत या हायटेक सिटी आहेत किंवा आपल्याला माहिती की मुंबईला जे आहे ते शेअर बाजार आहे तर त्याच्यामुळे आपलं राज्य जे आहे ते उद्योगाच्या दृष्टीमदे आनि मुख्य म्हणजे अजून एक आहे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये फिल्म इंडस्ट्री जी आहे ही फिल्म इंडस्ट्री पूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये आपल्या मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीचा फिल्म इंडस्ट्री जी आहे ती प्रसिद्ध आहे